महाराष्ट्राचे महाराज शिवाजी महाराजांची जयंती आम्ही उत्साहानं साजरी करतो त्या दिवशी आम्ही श् शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार फुलं वाहून त्यांची वंदना करतो आणि त्यांची जयंती साजरी करतो त्यांची मिरवणूक काढतो मुलं त्यांच्या स् त्यांच्या मिरवणुकीत लेझीम खेळतात आणि तसेच त्याप्रमाणे आम्ही संभाजी महाराजांचीही जयंती तशाच प्रकारे साजरी करतो त संभाजी महाराजांच्या प्रतिमेलाही आम्ही फूल हार घालून त्यांची वंदना करून त्यांचं त्यांच्या मिरवणूक वगैरे काढून मुलांला त्यांच्याबद्दल माहिती देऊन हे करतो आंबेडकर जयंतीचे त्या मा आंबेडकर जयंतीचे आम्ही तसाच उत्सव साजरा करतो आहोत ते त्यांचीही जयंती त्याचप्रमाणे साजरी करतो आहोत त्यांच्या प्रतिमेला हार फूल घालून आम्ही त्यांचे म्हणजे न आभारप्रकटन करतो आहोत त्या प्रमाणेच त्यांचे उत्सव साजरे करतो आहोत बुद्धपौर्णिमेलाही आम्ही बुद्धपौर्णिमेच्याही दिवशी बुद्ध प्रतिमेला आम्ही फूल पुष्पे अर्पण करून त्यांना त्यांना प्रणाम करून हात जोडून कारण म् हे करतो आहोत गुरुपौर्णिमेला गुरूच्या शिष्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूचे आभार व्यक्त करतात आणि त्यांच्या म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम असं म्हणून गुरूबद्दल आभार प्रकट करतात